आता भारतातील खेळाविषयी बोलायचं झालं तर भरपूर असे खेळ आहेत त्यापैकी आत्ता अलीकडे लोकप्रियतेचं उच्च शिखर गाठलेला खेळ म्हणजे क्रिकेट असेल मग क्रिकेटमधील ते ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट असेल किंवा पन्नास षटकाचा क्रिकेट खेळ असेल आणि कसोटी असेल अशा बहुतांश क्रिकेटच्या खेळामध्ये भर भारतामध्ये भरपूर लोकप्रियता मिळाली आहे त्याचप्रमाणे आज जर खेळाडूंच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतात नावाजलेल्या खेळाडूपैकी सुनील गावस्कर असतील परत सचिन तेंडुलकर असे भरपूर नावे घेते घेता येतील ज्याप्रमाणे खेळाडूनी या ठिकाणी आपला नावलौकिक मिळवलेला आहे आताच्या घडीला विराट कोहली परत दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर असे खेळाडू आहेत ज्यांची नावं घेता येतील त्यांनी आपल्या खेळातील वेगळ्या शैलीमुळे आपले आपला खेळ एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे त्यामुळे क्रिकेटमध्ये त्यांचं नाव झालेलं आहे जसं की रोहित शर्मा आपल्या बॅटिंगसाठी ओळखले जातात त्यांना ब ते त्याचा भरपूर असं मोठी हे केलेले आहे आणि त्यांचं ट्वेंटी ट्वेंटीमधील दहा वीस षटकाचा खेळ असो तिच्यामध्ये भ धावा भरपूर केलेल्या आहेत आणि परत फिफ्टी फिफ्टी पन्नास षटकाच्या खेळामध्ये सुद्धा त्यानी भरपूर आपलं योगदान दिलेलं आहे असे आजकालचे खेळाडू त्यांच्या अनुकरण करत आहेत तसंच प्रॅक्टिस आणि परफेक्ट प्रॅक्टिस आणखीन योग्य मार्गदर्शन याच्यामुळेच त्यांचा हा खेळ अत्यंत चांगल्या पद्धतीचा होत आहे भारतातील सर्वात लोकप्रिय खेळामध्ये आणखी एक म्हणजे हॉकी असेल परत पारंपरिक खेळामध्ये हॉकी आता अलीकडच्या काळामध्ये फुटबॉलसुद्धा खूप खेळला जातो कोल्हापूरकर कोल्हापूरकसारख्या शहरामध्ये फुटबॉलची लोकप्रियता वाढत आहे त्याचबरोबर आजकाल बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सुद्धा भारताचं नाव मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं आणि त्यामध्ये पण आपले दाक्षिणात्य खेळाडू प्रामुख्याने आघाडीवर आहेत आणखी जर बोलायचं झालं तर आपल्या भालाफेक स्पर्धेमध्ये खेळाडू पण खूप नाव पुढ केलेलं आहे त्याचप्रमाणे अजून स्विमिंगमध्ये असेल वेटलिफ्टिंगमध्ये असेल आणि पहिलवान पहिलवान क्षेत्रातमध्ये असेल खूप भारतातील खेळाडू नाव केलेलं आहे तसंच मुष्टियुद्धामध्ये मेरी कोम लेडीज खूप फेमस आहेत त्यांनी पण अनेक विजेतेपद भारताकडे खेचून आणलेलं आहे असे भरपूर खेळाडू आपल्याला ज्यांची नावे घेता येतील आज असे खूप खेळाडू आ भारतामध्ये नावाजलेले आहेत